हो मी दररोज वापरणारी सोशल मीडिया व्यासपीठं म्हणजे व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब आणि कधीकधी तरी य ट्विटर यासारखी वापरते या व्यासपिठांमुळं माझा जागतिक दृष्टिकोन असा अधिक व्यापक झाला आहे आणि सुसंवादात्मक झाला आहे त्यामुळे काय होत आहे माहिती आणि ज्ञान मिळत आहे म्हणजे विविध विषयांवर लेख असतात व्हीडीओज असतात आणि काही चर्चांमुळे जगातील घडामोडी आणि संस्कृती तसं जे नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येतातेत तर त्या त्यांची माहिती मिळते आणि यूट्यूब आणि ट्विटर याद्वारे काय जागतिक मुद्द्यांवरील विविध दृष्टीकोन असतात तर ते समजतात वॉट्सअप आणि इंस्टाग्राममुळं काय होतं की जे चॅट्स वगैरे असतात तर त्यामुळे थेट संदेशामुळे वेगवेगळ्या देशांतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांसोबत संवाद साधता येतो त्यामुळे काय होतं की विविध ज्या संस्कृती आहे त्यांच्याविषयीची जाणीव वाढते आणि इंस्टाग्राम आणि पिनइंट्रेस्ट यासारख्या व्यासपीठांवरील कलात्मक कामं छायाचित्र आणि कथा यामुळे प्रेरणा मिळते आणि तसंच प्रश्नांवरील चर्चा आनि जागृती होते म्हणजेच ट्विटर आणि फेसबुक यासारख्या व्यासपीठांवरील जागतिक विषयांवरील चर्चा आणि सामाजिक समस्या या आणि मुद्द्यांवरील विचार करण्यास प्रवृत्त करतात या व्यासपीठांमुळं काय होतं की सं फक्त मनोरंजन नाही होत आहे तर काही शिकण्याचा आणि ही जगाकडे एक व्यापक दृष्टिकोनाने पाहण्याचा मार्ग मिळतो आहे याचा उपयोग केल्याने सोशल मीडियाचा सकारात्मक एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या माझ्या लाईफवर नक्कीच होत आहे